मयूर स्टुडिओवाले आहेत का तर मला ना माझ्या दादाच्या लग्नासाठी कॅमेरा बुक करायचा होता व्हिडीओ शूटिंग बुक करायची होती तर किती पैसे होतील त्याचे किती पैसे होतील म्हटलं त्याचे

पहिले तुम्ही म्हणजे आम्हाला कॅमेराचे फक्त आणि व्हिडीओ शूटिंगवाले म्हणजे व्हिडिओचा व्हिडीओ शूटिंगचे किती पैसे होतील ते तर सांगा तुम्ही क कोणते कोणते ऑप्शन सांगितले फुल एच डीचे किती पैसे होतील आम्हाला तीन दिवस किती होतील तुम्ही मला परवडत नाही वीस हजारात काही कमीजास्त करू शकत नाही का पंधरा हजारमध्ये बुक करून घ्या कारण तीन दिवसाचे पंधरा हजार बरोबर होतात ना आम्हाला फोटोही पाहिजेत आणि व्हिडीओ शुटिंगही पाहिजेत तर पंधरा हजारात बुक करून घ्या ना बापरे तीस हजार त्याच्यामध्ये अल्बम पण मिळेल काय

हो तर मग तीस खूप जास्त झाले ना पंचवीसमध्ये करून टाका पूर्ण डील तर मी तुम्हाला तारीख वगैरे म्हणजे आत्ताच सांगू की मेसेज करून सांगून देऊ तर सत्तावीस जुलैला पाहिजे ते सत्तावीस जुलैपासून तर तीस जुलैपर्यंत भेटेल ना आपण भेटल्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स देणार ना मी तर मग मी तुम्हाला फोनपे करून टाकते ॲडव्हान्स किती करायचे तुम्हाला

हो हो तर बघणार मी मला टाईम भेटला तर येणार नाहीतर मी तुम्ही सांगून द्या ना मला मी फोनवर फोनपे करून टाकेल तुम्हाला तसं तर डील पूर्ण झालीच आहे आपली तर मी तुम्हाला फोनपे करून टाकील नाहीतर संध्याकाळी येणं झालं तर येऊन जाईल स्टुडिओमध्ये हा ठीक आहे